राज्यातील लोक सांस्कृतिक वारसा जर साजरा करायचा असेल तर बरेच सण आहेत त्याच्यापैकी जो बायांचाच सण आहे तो वटपौर्णिमा वटपौर्णिमाला बाया वडाला दोरा बांधून त्याच्यात त्यांच्या पतीविषयी प्रार्थना करतात तसेच गंगा गंगास्नानदेखील असतात तसेच दिवाळी आहे दिवाळीला एकमेकाच्या घरी जातात गोडधोड काही देतात तसे दसऱ्याला सोने वगैरे देतात पानं म्हणून सोने पानंही देतात अशाप्रकारे सांस्कृतिक वारसा प्रत्येकाने पोळ्याला एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन घेतात बैलाची पूजा करतात आणि पुरणपोळी करतात अशा बरेच सण आहेत ते राज्यातील लोक सांस्कृतिक वारसा त्यांचा सांस्कृतिक वारसा जतन करतात आणि अजूनही ते जतन करत आहेत